होय मी चित्रकलेच्या कार्यशाळेमध्ये भाग घेतलेला आहे त्या त्यामधूून मला चित्र कसं काढायचं चित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण काढत असलेलं चित्र चित्र आणि समाेर च्या दिसणारं चित्र ह्यातून आपल्याला त्याला काय द्यायचं आहे काय आपला उद्देश आहे हे समोरच्याला कसं कळावं म्हणजे कसं कळलं किंवा पोहोचलं पाहिजे हे मी शिकले त्यानंतर चित्र म्हणजे नेमकं काय असतं चित्रकलेचा दर्जा काय आहे चित्र काय काम करतं चित्रामध्ये हा कोणते रंग कशाप्रकारे काम करतात रंगसंगती असेल किंवा न त्यांच्या रेषा असतील त्या कशा काढाव्यात कोणतं चित्र बॉर्डर करावं कोणतं करू नये चित्राचा आकार किती असावा अशाप्रकारच्या गोष्टी मी कार्यशाळेतून शिकले